हा बोला हा कार शेडच आहे बोला सर बेस मॉडल का टॉप मॉडल अच्छा म्हणजे डिजेलमध्ये पाहिजे होती का पेट्रोलमध्ये सी एनजी बेस्ट रायल ऍव्हरेज हशोबानं बघसाल तर तुम्ही पेट टीशर्टच्यामध्ये एअरबॅग्स आहेत अजून साऊंड साऊंड सिस्टम बेस्ट आहे त्याचं सिटिंग पोशचरच हा तेबी ठीक आहे आहे ना फ्रंट बॅक आहे सीट कम्फर्टेबल आहे त्याच्यामधला इंटेरियअर चांगलं आहे त्याच्यामध्ये फ्रेश वाटलं तुम्हाला बसलं ज म जे चौदा शी इचं इंजन आहे सर रेटचं बेस मॉडल सापडेल तुम्हाला असं ओन रोड म्हटलं तर दहा लाखापर्यंत जाईल असं म्हटलं तर बारा लाखापर्यंत जातं बारा तेरा लाखापर्यंत फायनान्स करून

पर्सेंटेज बघा तर तुम्ही शोरूम जर आल्या तुम्हाला समजून जाईल असं फोनवर नाही सांगता येणार आम्ही डाऊनपेमेंट किती किती मये मंथसाठी लोन घ्यायचं किती यासाठी सगळ सर्व बघून आम्हाला सांगता येईल तुम्हाला असं फोनवर सांगता येत नाही तीन ते हाव चार ते पाच लाख भरावं लागंल बेस म्हटला तीन तीन दोन भरलं तेही चालंल हा इ एम आय होईल ना सर अजून काही हा बूट बेस्ट आहे मोठा आहे तो साईज मोठी गाडी मोठी आहे एस यु वीमध्ये शोरूमला या तुम्ही येऊन बघा आणि बोलून हा ठीक हा थँक्यू